हो मी काही मराठी प्रादेशिक बोली ऐकल्या आणि वापरल्याही आहेत महाराष्ट्रात कोकणी मालवणी वऱ्हाडी अहिराणी खानदेशी आणि पावरीसारख्या अनेक बोली भाषा बोलल्या जातात प्रत्येक बोलीला वेगळ्या वेगळा लहजा आणि काही खास शब्द असतात जे काही तिथल्या संस्कृतीशी जोडलेले असतात माझा काही वेळ कोकणात गेला असताना मला मालवणी शिकायला मिळाली तिच्यात खास गमतीशीर शब्दप्रयोग असतात वऱ्हाडीमध्ये सहजता आणि ऊर्जा जाणवते तर खानदेशी बोली थोडी वेगळी वाटते या बोली लोकांना आपलेपणा आणि ओळख देतात तुम त्यामुळे मराठीचा गोडवा आणि वैविध्य टिकून राहतो बोलीभाषा शिकणे म्हणजे नव्या संस्कृतीशी जोडण्यासारखं आहे